भारतात पर्यटनासाठी अनेक असे ठिकाणं आहेत जसं की म्हणलं तर मुंबई मुंबई दर्शनासाठी देशातून विदेशातून अनेक लोक येते तिथं समुद्र आहे जागोजागी बीच आहेत आणि सगळ्यात महत्त्वाच्या म्हणलं तर तिथे फिल्म सिटी पण आहे आणि नागपूर म्हटलं तर नागपूरचं दीक्षाभूमी असं सगळ्यात मोठं ठिकाण आहे जसं यम पीत आहे यम पीतही असे अनेक पाहण्यासारखे असे ठिकाणं आहेत जसा का दिल्ली दिल्लीचा लाल किल्ला गेटवे ऑफ इंडिया तिथे असे राजघाट असे अनेक प्रसिद्ध ठिकाणं आहेत जे असे महत्त्वाचे ठिकाणं मानले जाते जे मुंबई फिरायला गेला तर तिथेही अनेक असं ठिकाणं आहेत दिल्ली फिरायला गेला तर दिल्लीतही अशी अनेक ठिकाणं आहेत म्हणजे भारतात अनेक असं पर्यटकांसाठी महत्त्वाची ठिकाणं आहेत